हॅलो सर नमस्कार वोडाफोन हा सर मला याबद्दल आपल्याला चौकशी करायची आहे सर माझ्या बिल जास्त आलेलं आहे आणि ह्या बिलाबद्दल थोडंसं मला संशय येत आहे कारण काय आहे कारण माझा प्लॅन तर काही बदललेला नसेल आणि मी तर कोणाशी काही संबंध संवाद साधलेला नाही आहे परंतु मला पूर्वी हजार रुपये यायचं तर आता इथून वाढून आलेलं आहे त्याबद्दल मला थोडंसं वेगळं वाटायला लागलं सर तर मी तर कोणाला अधिकार दिलेलं नाही आणि तुमच्याकडून मला ही अपेक्षा आहे की याच्याबद्दल थोडीशी माहिती घेताल हां सर मी बिल मलाही आत्ता याचं बिल भरण्यासाठीच आलेलो आहे परंतु तुम्ही याच्याबद्दल मला माहिती जर दिली तर समाधान होईल सर आणि हे वा दे बिल जे आलेलं आहे ते का वाढून आलेलं आहे याबद्दल मला थोडीशी आपल्याकडून सहयोगाची अपेक्षा आहे आणि तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी मी येऊन हा कुठून बोलला सर हां तर मी येऊ शकतो सर त्या ठिकाणी येऊ शकतो हां काही घोर नाही सर माझ्याकडे वेळ आहे हां धन्यवाद सर तर मला पूर्ण ह्या गोष्टीचं जरा जरा समाधान वाटलं तर खूप आनंद वाटेल सर थँक्यू सर थँक्यू वा वा वा तर आपण सहकार्य केल्याबद्दल सर धन्यवाद आपलं आभार सर ओके ओके सर ओके ओके ओके ओके धन्यवाद